इंग्रजी पुस्तकांमध्ये त्याच्यामधे मराठीत भाषांतर केलेली अनेक पुस्तकं आहेत पण त्याच्यामध्ये आपण एक उदाहरण म्हणून जर घ्यायचं झालं तर अर्नेस्ट हेमिंग्वे म्हणून आहेत त्यांचं एक पुस्तकं ए द ओल्ड मॅन एंड द सी त्याचं एक भाषांतर केलं आहे पु ल देशपांडेंनी त्या त्याचं नाव आहे एका कोळीयाने तर अशा प्रकारची बरीच पुस्तकं वाचलेली आहेत खरं तर आणि खूप सुंदर अनुभव आहे त्या गोष्टींचा ह्याच्यामध्ये तिकडच्या ब त्यांची विचार करण्याची पद्धत त्यांची वेगळ्या प्रकारची जी एक संस्कृती असते ती आपल्याला समजते त्यांची जीवनशैली त्याच्यातून समजते की जी आपण अनुभवू शकत नाही आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये पण मराठीमधेच आपण म्हणूयात ना जेव्हा अशी पुस्तकं येतात तेव्हा तिकडच्या लेखकांची विचार करण्याची पद्धत आपल्याला खूप काही सांगून जाते एक तर आणि एक वेगळा विचार आपल्या मनामध्ये येतो त्याचबरोबर मराठी भाषेमध्ये सुद्धा खूप काही पुस्तकं आहेत की जी खरं तर इंग्रजीमध्ये बरीच भाषांतरित केली गेलेली आहेत आणि मला वैयक्तिक जर विचारायला जाल ना तर मराठीमध्ये खूपच म्हणजे बरीचशी पुस्तकं आहेत की सगळ्या इतर भाषिकांनी सुद्धा खरं तर वाचायला पाहिजेत पण त्यातल्या त्यात मला जर विचाराल तर एक असं मी सांगेन की पु ल देशपांडेंची जी बायको आहे सुनिता देशपांडे म्हणून त्यांचं पुस्तक आहे एक आहे मनोहर परी तर हे एक उत्कृष्ट पुस्तक आहे की जे इतर भाषिकांनी खरंतर वाचायला हवं त्याच्यामधे त्यांनी स्वतः विषयी आणि त्याचबरोबर पु ल देशपांडेंच्या संदर्भात अशा खूप काही गोष्टी सांगितल्या आहेत की आपल्याला त्यांच्यास् त्यांचे संबंध त्यांनी घेतलेल्या आयुष्यातल्या अडचणी व तोंड दिलेल्या अडचणी अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला त्याच्यामधून समजतात नक्की वाचावं